आमच्याकडे फुले आणि फळे यांचा बगिचा आहे ती फुले आम्ही मंदिरात देते कधी विकायला नेते दुकानात आणि त्याचे हे तर नाही आम्ही गुलाबाची फुलं झेंडुची फुलं आणि मोगऱ्याची फुलं मोगऱ्याच्या फुलाच्या वेण्या करू शकते आणि त्या वेण्या आम्ही लग्नकार्यामध्ये देऊ शकतो आणि फुले कधी कधी आम्ही झेंडुची फुलं आणि चमेलीची फुलं चमेलीच्या फुलाचा सुद्धा हार करू शकतो आम्ही त्याच्यानंतर बागेत फळाचे फळं म्हणजे आम्ही संत्रं संत्र्याचे हे आम्ही नागपूरला पेट्या देऊ शकतो संत्र्याचा आणि आंब्याचापण बगिचा आहे आंबेपण आम्ही आंब्याच्यापण बॅगा पेट्या देऊ शकतो तिकडे त्याच्यानंतर ते विकू शकतो आम्ही गावोगावी नेऊ शकतो